राज्य कार्यकारिणीमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री याचा त्यांच्या मंत्रिमंडळासह समावेश असतो व प्रत्येक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती पाच वर्षाच्या कालावधीसाठी करत असतात राज्य कार्यकारी हे शक्ती राज्यपा पालाकडे अस्ते व राज्याच्या योग्य कारभाराचे खरे अधिकार हे मुख्यमंत्र्याकडे असतात आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आपला राज्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने विकास कसा व्हावा याकडे लक्ष देणे हे गरजेचे असते